पवनार गावामध्ये पहिल्यापेक्षा आता या काळामध्ये खूप लोकसंख्या वाढत आहेत आणि त्यांचा परिणाम खूप म्हणजे होत आहेत जे तसं काही कोणताही कार्यक्रम म्हटलं तर सगळेजण येत असतात आणि सहभाग घेत असतात आणि कोणतेही दिंडी वगैरे निघत असतात तर म्हातारेच लोक न येता सगळेच जे काही आता नवीन लोकं आहे ते पण इन्वॉल्व होत असतात आणि फुल आनंद घेत असतात आणि त्यानंतर कोणतेही कोणतेही स्पर्धा वगैरे झाली तो खूप जण पार्टिसिपेंट करत असतात त्यामध्ये आणि आणि यामध्ये पव पवनार गावामध्ये तरी खूप म्हणजे छोटे छोटे स्पर्धा होत असतात आणि स्पर्धा हे एक आमच्या पवनारची आ आहेस आणि सगळेजण येत असतात इनवॉल्व होत असतात आणि प्रत्येकजण आपापले मत घेऊन येत असतात आणि सगळे सर्वजण यामध्ये पार्टिसिपेंट करत असतात आणि आपापले एक बक्षीससुद्धा आप आम्ही देत असतो त्यानंतर बक्षीस देऊन त्यांचा आनंद होत असतात आणि खूप काही सगळं या पवनार गावात निर्माण होतात आणि यामुळे परिणाम होत होत असतात या गावामध्ये पहिलेपेक्षा हे आताचं जास्त होत आहेत